हां हां मॉडन बेकरी हा अदिती का अगं मी काळकर बोलत आहे हां अगं आता मी तुमच्याच कॉलनीत राह्यला आले आहे पी एन टी कॉलनीत हो हो एक वर्ष झालं गं आता माझ्या नातीचा वाढदिवस आहे ती येते पुण्याहून अवनीचा अवनीचा हं पाच वर्षाची झाली ना म्हणून म्हटलं इथेच करू आपण साजरा हां नाशिकलाच करायचा आहे आणि मग एकदम तुझी बेकरी आहे मला माहिती आहे तू छान म्हणजे तुझं नाव त्या बेकरीचं खूप गाजत आहे छान त्यामुळे म्हटलं मग अदितीलाच आपण ऑर्डर करू

हा पाच वर्षाची पूर्ण होईल बघ आता हां हां अगं आता त्या मुलींना कसं आहे गं बारबी वगैरे बारबी डॉल तिला खूप आवडते तर मग जमेल तुला पायनॅपल हां पायनॅपल फार आवडतं हो हो हां पिंक आवडतं हो पिंक हो पिंक आवडतं जास्त हो आवडतं हो स्ट्रॉबेरी चालेल चालेल हे बघ आता आमचे सगळे आता इथे रिलेटिव्ज पहिल्या वाढदिवसाला तर तिथे कोणी जाऊ शकलं नाही ना पुण्याला तर आता साधारण तीस चाळीस तरी असतील आणि त्याच्यामध्ये लहान मुलं एक आठदहा आहेत बघ तर मला हां लहान मुलांसाठी पण वेगळे केक हवेत पुन्हा म्हणजे केक तर हा कापला जाईलच तो कट केला जाईल बरोबर हो हो हो अडीच ते तीन किलो न आवडतं आणि अगं मुलांना अगं हो तुझं नाव मी म्हणजे मी पुण्यालाही तुझं नाव घेतलेलं आहे तर त्यामुळे मग माझी सून म्हणे त्यांना हो हो चालेल म्हणजे मग डिस्ट्र्रीब्यूट करायला बरं पडेल द्यायला सुटसुटीत होईल हो चॉकलेट केक हो हे बघ सहा तारखेला आहे तिचा जानेवारी सहा म्हणजे आता का कारण ना तुझ्याकडे ख्रिसमसची पण खूप ऑर्डर असेल ना म्हटलं मग आपण आधीच सांगावं पेन्स नाही आहे अगदी अगदी हो हो हो पण मग सगळ्यांनाच देईन ना म्हणजे साधारण तू तीन डझन बघते ऑर्डर कर करते म्हणजे तुला पण दुसरं म्हणजे आता त्याला तू आणखी त्याच्याबरोबर काय काय देशील म्हणजे ती नाईफ असते ती छोटी सुरी म्हणजे त्यानंतर मेणबत्ती हां हां अरे वा मग फारच छान प्रश्नच नाही हो चालेल चालेल हो म्हणजे केकबरोबर काहीतरी हां स्नॅक्समध्ये हां क तू तू ते पण प्रोव्हाईड करशील का पुरवशील म्हणजे त्याची ऑर्डर देते मी तुला चालेल चालेल मग बरं होईल मग प्लॅस्टिक ते कागदी डिशेस आणि हे सगळंच तू देशील मग हां म्हणजे मग एक एकीकडूनच आपल्याला सगळं मिळेल ना आम्हाला म्हणजे कुठे इकडे तिकडे धावपळ नको हं चालेल फक्त डिलिवरी मग हे बघ सहा वाजता सगळ्यांना बोलवले आहे तर मग त्याच्या आधी एक अर्धा तास जरी आणून दिलं सगळं तरी चालेल हं फक्त तुला पाठवते मी हो चालेल हो हो चालेल चालेल स्नॅक्समध्ये पण काय काय हो हो हो तू मला डिस्काऊंट देशील माहिती आहे तू माझी विद्यार्थिनी आहेस त्यामुळे प्रश्नच नाही हो हो ओके ओके हो हो चालेल ओके थँक्यू बाय बाय